मागच्या महिन्यात आम्ही गोवा फिरायला गेले ओत गेलो होतो तर जेवढं मी अपेक्षित केलं होतं की गोवा बरंचसं छान नसेल तिथं फक्त बीचेस असेल बस इतके तर मी जी जेव्हा मी गोव्याला गेली आणि तिथे पाहिलं तर माझ्या जेवळं मी विचार केला होता की गोवा इतकं खास नसेल पण जेव्हा मी तिथं गेली आणि तिथे पाहलं की तिथं तिथचे बीचेस तिथचे ड्रेसेस तिथचे फोर फॉरेनर लोकं तिथची जागा ठिकाण ते खूप छान होतेच तिथे चर्च चर्च आणि खूप म्हणजे जसं स्वच्छ होतं तिथचे किल् तिथचे किल्ले बघितले आम्ही आणि बरेसचे चीज फिरलो आणि शॉपिंग खूप केली आणि आणि तिथे स्टी फूड पण केले आणि आणि तिथे तिथे खूप आणि जसं बरेचसे पाहिले की तिथे काजू सस्ते पडतात आणि वाईन पण खूप सस्ते पडतात पडतात आणि तिथे मना असे थंड थंदा थंडावा ठिकाण आहे असं तो आणि मी जितकं विचार केला होता त्याच्यापेक्षा खूपच छान निघालं